हां हॅलो हॅलो न हां हां हां हां सर हां हां हो मी संदेश बोलतो योगीराज ॲटोमोबाईल वर्धा हां तुम्ही तो तुम्ही मयूर साखरे का सर हां बोला बोला बोला हां हां हां बोला बोला ना हां हां हां हां हां हो हो हो हो हो सर नाही नाही काही काळजी करू नका आमचे मेकॅनिकल सगळे आमचे मेकॅनिकल आहे मीच शिकवलेले मेकॅनिक आहे सगळे सगळे हुशार आहे मेकॅनिकल तुमची गाडी एकदम टनाटन होऊन जाईल हो हो हो हो सगळं होतं सगळे सगळं होतं सगळं सगळं सगळं सगळं होतात अगदी सगळं सगळं हो हो होतात होतात हां हां सर बोला होय ते पण होऊन जाईल बरं ते पण होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे घेऊन या गाडी घेऊन या तुमची रेट तुम्ही गाडी आणान तेव्हाच आम्हाला माहीत पडंन तुमच्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाहे काय काय गेला आहे तुमच्या गाडीमध्ये काय टायर गेला आहे काय गेला आहे हो काय तुमच्या आता तो तुमच्या मशीनमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही तुम्ही गाडी तुम्ही गाडी आणा आणि मग आम्ही पाहतो तुमच्या गाडीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे काय काय नाही सगळे आमचे मेकॅनिकल बघतात तुम्ही फक्त घेऊन या तुम्ही घेऊन या तुम्हीच घेऊन या माझ्या दुकानात गाडी माझं शॉपचं नऊ वाजसापासून दुकान उघडते तर रात्रीचे नऊ वाजेपर्यंत या या या या हो या ना या न आर्वी नाका आणि आर्वी नाका प्रॉपर आर्वी नाक्यापासून इथे जो रोड गेला आहे आपला याने तो रोड नाही का नागपूर रोड बायपास रोड नागपूर तिथेच आहे आपलं दुकान हां हां राहतो राहतो उद्या अकरा वाजता या अकरा वाजता तुम्ही अकरा अकरा ठीक आहे सांगा सांगा सांगा सांगा सांगा सांगा हो बरं या या या या सांगा सांगा सांगा हो हो हो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सायब हां बोला बोला बरं बरं उद्या पाहू म्हणा तुम्ही गाडी तर आणा आम्ही आमचे माझ्यापाशी चार मेकॅनिकल आहे चारही मेकॅनिकल एका गाडीवर लावून देऊ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे या या या या बोला बोला सर हां हां सगळं पण आहे आहे आहे आहे आहे धुणं गा गाडी धुवायचं पण सगळंचं आहे आमच्याकडे हां या या या या या या या सर या नमस्कार सर नमस्कार